आत्तापर्यंत मी शालेय स्तरावर खूप वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामध्ये रनिंग असेल तर रनिंगमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतींनी भाग घेतला होता आणि त्या ठिकाणी मला थोडंसं अपयश मिळालं हे एक ठीकच कारणाचं आहे कारण मला सत्य बोलायला आवडतं मी मला आवड होती रनिंग करायची पडायची भरपूर पण पळत असताना काही नियम चुकले आणि ते नियम मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस पळत असतात त्यावेळेस आम्ही म्हणजे कोणाकडं बघायचं नसतं आपला आपला ट्रॅक आपलं आपलं गोल आपल्याला दिसलं पाहिजे हा पहिला नियम आहे आपण जर एकमेकांकडं बघितलं तर आपली र र पळण्याची शक्ती कमी होते आपण फक्त आणि फक्त आपलं लक्ष हेच समोर धरलं पाहिजे त्यानंतर बसण्याची एक श्टाईल असते म्हणजे अशी तीन बोटं पुढं का काय दोन्ही हातांची तीन बोटंच अशी ठेवायची असतात आणि व्यवस्थित बसायचं असतं आहे दोन असे एक पाय एक मागं एक पुढं आणि थोडंसं एक टाळी वाजल्यानंतर उठायचं असतं दुसरी टाळी असतं सावध व्हा सावध होऊन असं पळायचं असतं जोरात एकदा टाळी वाजल्यावर शेवटची हा एक नियम झाला त्याच्यामध्ये पळायचा अशा पद्धतीने वेगवेगळे नियम आपल्याला सांगता येतील इथं आणि एवढंच मी सांगू इच्छितो रनिंगच्या बाबतीत